तर लहानपणाची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मित्रता आणि मित्रता प म्हणजे मित्रांबरोबर बाहेर कुठल्यातरी ट्रिपला जाणे आणि फिरणे हा सगळ्यात भारी अनुभव एखाद्या मुलाला विचारला तर तो अनुभव हा सांगेल मित्राबरोबरचे मजे तर असाच माझा एक क्षण आहे जो मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळी आम्ही चौथीला होतो ज्यावेळी आम्ही चौथीला होतो त्यावेळी आमची स्कूल ट्रिप गेलेली कोल्हापूरमध्ये कोल्हापूर म्युझियम रंगळा आणि राधानगरी हां यस राधानगरी तर तिथले काही क्षण आहेत जो अस्मरणीय आहे की बाबा त्याला तो स् आपण मी म्हणजे विसरू शकत नाही कारण जे इथून जाणं बसमध्ये बसनं थोडं गप्पा मारत जाणं मजा करत जाणं नाचत जाणं किंवा थोडं थोडं जे आपण आणलं आहे ते शेअर करून खाणं म्हणजे वाटून खाणं वगैरे त्या गोष्टी खूप भारी भारी आहेत अजून ते अस्मरणीय आहे हा सगळ्यात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे तिथे गेलो आपण तिथं एक ग्रुप करून जाणं की बाबा तू माझ्याबरोबर चल पहिली गोष्ट आपण ज्यावेळी मित्र एक आपण निवडलं असतो की बाबा तू माझ्याबरोबर बसायचं आपण दोघं बसायचं आपण दोघंच जायचं हा सगळ्यात पहिली गोष्ट चांगली असते एखाद्या लहान मुलाला लहान असतानाच्या मुलाला तिसरी गोष्ट ज्यावेळी आपण पोचतो म्हणजे ज्या स्पॉटला आता आम्ही पोचलेलो आम्ही पहिला गेलेलो कोल्हापूरच्या म्युझियमला तिथे काही जे म्युझियममध्ये जे गन आहे म्हणजे जे बंदूक आहेत ठेवलेले जुने काळातले किंवा जे जनावर शिकार केलेले महाराजांनी ते त्याचे पुतळे म्हणजे पुत रियलमध्ये पुतळे बनवले आहेत त्याचं ते क्षण बघणं मित्राला सांगणं मित्राला एखादी ग कुठला वेगळा जनावर वगैरे जर शिकार केलं असलं तर त्याचा त्याच्या नावाने चिडवणे की हा हा दिसतो आहे हा अमूक दिसतो हा तमूक दिसतो आहे तर तो सगळे क्षण भारी असतो की बाबा आपण मित्राबरोबर जे मजा करत असतो ते आणि अशाच गोष्टी असतात जे आपण मित्राबरोबर जे एन्जॉय करतो तो सगळा एक पॉईंट न आठवता तर सगळे पॉईंट आपल्यासाठी ते मित्राबरोबर आपण जे घालवले आहेत तो मुवमेंट तो स्मरणीय असतो कायम स्मरणं आपण ज्यावेळी आपण ज्यावेळी मागचा विचार करत असतो हा चांगला विचार करत असतो तो त्यावेळी हा क्षण आपल्याला आठवते की बाबा आपण मित्राबरोबर किती मजा केलं आहे किंवा शिक्षकांचं ओरडणं शिक्षकांच्या धाकात राहणं शिक्षकांच्या पुढं ना जाणे की बाबा शिक्षक इथं म्हटले की इथं थांबावं ह्या गोष्टी तर असे काही गोष्ट आहेत जे स्मरणीय आहेत माझ्यासाठी कायम आणि राहतील